मला माझ्या जीवनात फोटोग्रापी करायची आवड झाली तर मी मुंबईमध्ये इंडिया गेट याची छायाचित्रण मला खूप आवडते मी ह्या छायाचित्रांची फोटो घेईल